आपण सगळे भारताचे नागरिक आहोत आणि आपला देश असा आहे भारत की आपण सगळे असे एका फॅमिलीसारखं राहातो चांगल्या भरपूर धर्माच्या आपल्या इथे लोकं आहे चांगले एज्युकेटेट आहे आपलं पण ना कसं काय पण इथे गुन्हेगारीचं प्रमाण पण तेवढंच प्रमाणात जास्त राहे आणि गुन्हेगारी तर आहेच आहे सोबतच भरपूर मडर मडर होणं चोरी करणं लोकांना रोजगार नाही त्याच्यामुळे लोकं चोरीच्या मागे लागतात मुलींना सुव्यवस्था सुरक्षा नाही आहे लेडीजला नाही आहे तर या सगळ्या भरपूर अशा काही गोष्टी आहेत एज्युकेशनल सुविधा पण बऱ्याच जणांना भेटत नाही आहे आपण मग क काय करतात ना आपण म्हणतो की पोल् हा काही गुन्हा झाला मर्डर झाला की पोलीस लगेच इ पोचू शकत नाही कारण की साहजिक गोष्ट आहे ना ते पण कुठे कुठे लवकर पोचतील तर आपल्याला काय करायला हवं ना की आपण स्वतःमध्येच असं दृढ धरायला पाहिजे की आपणच गुन्हेगारीला मात करायला पाहिजे म्हणजे आपणच गुन्हा करणं टाळलं पाहिजे लोकं काय करतात लगेच घरातलं काही भांडण झालं की बस चाकू आणला आणि एकमेकांना मारून टाकलं घरातल्याच घरातलं चाकू मारून मर्डर करून टाकतात तर मग याच्यामध्ये गव्हमेन्ट किंवा पोलीस पण काय करू शकतं ना पण ही गोष्ट आपणच कुठे ना कुठे थांबवायला पाहिजे हो हे नक्की आहे की म मोठे काही गुन्हे वगैरे झाले तर आपल्या इथे तेवढी सुव्यवस्था कायदाच जितका स्ट्राँग आहे की ते अॅक्शन पण त्याच्यानुसार प्रॉपर घेतात ना सजा देतात फाशीची सजा देतात ते ठीक आहे पण आपण एक नागरिक म्हणून जर आपणच कुठे ना कुठे ही गोष्ट सम्मजली की आपण आपल्या देशाला बरबाद करायला नाही पाहिजे आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी असं मडर करणं रेप करणं या सगळ्या गोष्टी जर स्वतःहूनच कमी केल्या आपण कुठे ना कुठे तर आपल्या भारतामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण फार कमी होईल असं मला वाटते एकदा माझं भांडण वगैरे ठीक आहे ना पण कोणाला मारू वगैरे नाही असे एन्काऊंटर एकदम कोणाला नाही करायला पाहिजे आणि बाजूला पण लोकांना या गोष्टीशी अवगत करायला हवं त्यांना थोडं समजवायला पाहिजे की असं करू नका हानी आहे कशाला विनाकारण आपल्याच लोकांना दुःख द्यायचं आपण त्यातल्या त्यात मुलींना पण सुरक्षा आपण आपल्या बहिणींना आयांना सुरक्षा द्यायचं काम आपणच स्वतःहून सुरुवात करायला पाहिजे लोकांनी केल्यापेक्षा पहिले आपण सुरुवात करा आणि मग लोकांना शिकवा असं मला तरी वाटते तेव्हा कुठे जाऊन आपल्या इथे या सगळ्या गोष्टीचं प्रमाण कमी होईल आणि कसं कोण आणि त्याच्यामुळे काय होतं ना कुठे ना कुठे असं कोम मोठी गोष्ट काही केलंन तर आपल्या इथे एवढी एवढा कायदा पण नाही आहे तर एका मुलीचं सपोज रेप झाला तर ते गवरमेंट पण एवढं स्ट्राँग अॅक्शन घेत नाही ते काय करतात दहा वर्ष बस त्या मुलाला एक वर्ष दहा वर्ष जेल देऊन देतात आणि सोडून देतात मग अशानी कसं होतं की त्या गुंडा लोकांना पण काय एक दहा वर्ष त्यांना काही एवढी मोठी गोष्ट वाटत नाही जेलमध्ये ते तर बेशरमच असतात तर ही कु हे असं व्हायला नको त्यांना डायरेक्ट फाशीसुद्धा द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर कारवाई करून त्यांना जेल करायला पाहिजे तर अशा गोष्टी एकदम स्ट्राँग गेला काही काही कायदा आपला इंडियामध्ये स्ट्राँग झाला आहे तर नक्कीच या गोष्टी आपण ना वाचवू शकतो असं मला वाटतं